अलीकडे मी एवढ्यात गेलेली नाही आहे कारण ते खरं तर काय हां काय होतं ते बालगंधर्वमध्ये जर बाकी सोई ना नीट नाही आहेत म्हणजे पूर्वी जसं स्वच्छ छान असायचं हां तसं नाही होत आहे सगळ्यात आता हां सगळ्याच थेटरची आता ती अवस्था झाली म्हणजे ते कलाकारसुद्धा सगळीकडे सांगत असतात फेसबुकवर मुलाखतीमधून थेटरची अवस्था नीट नाही आहे खुर्च्या नीट नसतात त्यांचे ए सी हां हो ए सी बंद हो हो ना त्यांच्या बाकी बेसिंन बिसीनच्या सोई नाही आहेत हो ना आणि एकेकाळी बालगंधर्व

हो हो ती चांगली आहे हो ती चांगली आहे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

आता एक तर काय झालं आहे की मराठी वाचणारे बघणारे खूप कमी झाले आहेत हां म्हणजे त्याच्यामुळं जी पूर्वीची पिढी होती त्यावरून ना किंवा आता जी साधारण पन्नाशीत आली आहे तीही जरा नाटकं बघतात आता जी नवीन पिढी आहे त्यांचं मराठीशी फारसा संबंध नाही त्यामुळे मराठी नाटकाकडेही ओढा नाही हां आजपर्यंत हो हो हो आणि त्यात प्रशांत दामलेंचं खूप कौतुक आहे प्रशां हो प्रशांत दामलेनी तर खूप सुरेख नाटकांचे हो नाटकांचे फार फार सुरेख प्रयोग केले आहेत तर त्यातल्या काटकोण त्रिकोण नाटक खूप चांगलं होतं चारचौघी चांगलं होतं घे हो त्यानंतर व्हाईट लीली सोनाली कुलकर्णी हो व्हाईट लीली नाईट रायडर हो हो हो खरं रसिका रसिका जोशीचं ते नाटक खूप एक सुंदर होतं व्हाईट हां हां हां हां हां हां बरं बरं

हं बरोबर आहे बरोबर हो हो बरोबर बरोबर हो ना हो

म्हणजे पूर्वी संगीत हां पूर्वी संगीत रंगभूमी पण बा बघितलेली आहे हो हो हो शिलेदार शिलेदार सगळे हो जयमाला हां त्यांचे हं पण आता सध्याचा आहे म्हणजे काय जे नवीन कलाकार आहेत ते चांगले करत आहेत गिरीश कामत आहे हो हो चालेल चालेल हो हो बरोबर हो बरोबर आणि आणि तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष स्टेजवर प्रेक्षकांच्या समोर करता ना तर तेव्हा हां तेव्हा तुम्ही खरे कलाकार आहात तुमी हे करतात कारण तिथे रिटेकला वाव नसतो ना तिथे रिटेकला वाव नसतो हं हं बरोबर हो हो हो चालेल चालेल हां भेटू एकदा बोलू हां बोलू एकदा आपण निवांत हां चालेल ठेवते मी हां हां ठेवते